आमच्या वाशिम जिल्ह्यामधे पुरणपोळी ठेसा भाकरी इत्यादी गोष्टी पारंपरिक आहेत आणि ते आमच्या जिल्ह्यामध्ये फार लोकप्रिय सुद्धा आहेत ते तयार करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र वापरतात पुरणपोळी करण्यासाठी सर्वप्रथम डाळ शिजवून त्यामध्ये साखर टाकून पुरण बनवून घ्यावं लागतं आणि कणकेच्या उंडयामधे टाकून त्याला पराठ्याप्रमाणे पुरणपोळी लाटावी लागते ती रसासोबत किंवा गोड भाजीसोबत फार चांगली लागते आणि ठेसा भाकरसुद्धा आमच्या जिल्ह्यामध्ये फार प्रसिद्ध आहे ठेसा आणि ज्वारीची भाकर बनवण्यासाठी मिरचीचा ठेसा आधी मिरच्या भाजून घ्याव्या लागतात आणि त्याच्यापासून ठेसा बनवला जातो आणि त्या ठेस्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ टाकून त्याचे पंचामृतसुद्धा बनवतात आणि मिरची च्या ठेस्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्र भागामध्ये आमच्या इथे नावं सुद्धा आहेत ज्वारीची भाकर करण्याकरता ज्वारीच्या पिठापासून ती बनवल्या जाते आणि जर आपल्याला चाखायची असेल तर आमच्या जिल्ह्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल आहेत आणि जर परंपरा प्रत परंपरा कशी आहे ही जाणून घ्यायची असेल तर खेड्यामधे जाऊन आपण लोकांकडून ती जाणून घेऊ शकतो